भारतातील सगळ्यात महत्त्वाचा सण म्हटलं तर दिवाळी दसरा होळी ईद आणि ख्रिश्चन धर्मियामध्ये मनवण्यात येणारी क्रिसमस दिवाळी हा सणामध्ये खूप सुट्ट्या राहतात दिवाळीच्या लहान मुलाना शाळेला पंधरा पंधरा दिवस सुट्ट्या राहते होळीला पण सुट्ट्या राहते आणि ख्रिसमसमध्ये पण ख्रिश्चन धर्माच्या शाळेमध्ये दहा बारा दिवस सुट्ट्या राहते ईदला पण सुट्ट्या राहते ईद मनवायची झाल्यास मुस्लिम समुदायातील लोकं बरा आपल्या घरी खीरखुर्मा करतात आणि इतर लोकांना बोलावून खीरखुर्माचे वाटप करतात आणि बकरी ईद असली तर बकरी ईदच्या दिवशी ते बकरे बकरा कापतात आणि ते खातात दिवाळी हा हिंदू धर्माचा सण आहे तर दिवाळीमध्ये हिंदू धर्माचे लोकं पूजन करतात महालक्ष्मीची आणि लक्ष्मीपूजन करून आपल्या इथे पुरणपोळी वगैरे करतात आणि फटाके फोडतात नवीन नवीन कपडे घालतात शिवाय फराळाचं बोलावून आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेजारच्या लोकांना फराळासाठी बोलावतात आणि खूप चांगल्या प्रमाणे दिवाळी साजरी करतात दसऱ्याच्या दिवशी सांगायचं झालं तर दसरा त्या दिवशी सगळे लोकं नवीन नवीन कपडे घालतात नवरात्र पण चालू असते त्यामुळं सगळ्या गावातील देवीचे दर्शनासाठी जातात आणि आपल्या नातेवाईकांना आपल्यापेक्षा मोठ्यांना लहानांना सगळ्यांना ते हे देतात सोनंचे पत्ते वाटतात आणि आशीर्वाद घेतात होळीच्या दिवशी पण सगळेजणं पुरणपोळी करतात आणि होलिका दहन करतात आणि होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते तर त्या दिवशी सगळे लोकं आपल्या ओळखीच्या लोकांना रंग लावतात आणि होळी साजरी करतात